आमच्या राज्यामध्ये लावणी हा म्हणजे खूप फेमस असा हे आहे आणि त्यामध्ये नऊवारी साडी घालून काष्टावगैरे आणि पायामध्ये घुंगरांचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे लावणीवर ते हे करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने लावणी होते आणि तो खूप लावणी हा आमच्या राज्यातील खूप फेमस असं हे आहे आणि त्यामध्ये महिला नऊवारी साडी घालतात आणि मेकअपवगैरे करून पायामध्ये घुंगरांचं हे करून खूप चांगल्या प्रकारे लावणी म्हणतात आणि त्यावर लावणीवर डान्स करतात